नाही समाजाबाहेर प्रवास करत असताना मला कधी भेदभावाचा किंवा पूर्वग्रहाचा अनुभव आलेला नाही आहे कारण आपण समाजात राहतो तर तिथले लोकं आपल्याला चांगल्या प्रकारे ओळखतात आणि जवळ असल्यामुळे सगळं काही माहिती असल्यामुळे आपले म्हणजे थोडाफार भेदभाव होऊ शकते समजण्यामध्ये सुद्धा पण आपण जर बाहेर गेलो तर ते लोकं नवीन असतात आणि नवीन व्यक्तीसोबत साहजिक सगळे लोकं चांगलेच बोलतात आणि स चांगल्या प्रकारे गाईड करतात त्याच्यामुळे कधीही भेदभाव मला जाणवला नाही आहे खूप सगळे लोकं चांगले आणि मदत करतात जर तुम तुम्हाला काही प्रेश परेशानी असेल तर तर हेल्प करतात आणि बिहेवियर पण चांगलाच असतो पण असं असू शकतात की काही लोकं तुमच्या गैरफायदा उचलू शकतात तर त्याच्यामुळे सावधानी बर्तायला हवी